सध्याच्या जनरेशनमध्ये हीटरचे खूपच महत्त्व आहे कारण त्याच्यामुळे लोकांचा व वेळदेखील वाचून राहिला आहे कारण पहिले कसं व्हायचं लोक सर्व लोक स चुलीवर स्वयंपाक बनवत होते त्याच्यामुळे त्यांना इथून तिथून काड्या जमा करावा लागत होता त्यासाठी आणि खूप परिश्रम लागत होता आणि त्या वेळ पण खूप लागत होता त्याच्यामुळे त्याचं म्हणजे पूर्ण त्रास पण व्हायचा त्या धुवा वगैरे आणि वेळ पण खूप वेळ वाया जायचा म्हणून आता हीटर वगैरे सध्या चांगला म्हणजे वर्क करत आहे सर्वांच्या घरी त्याचा उपयोग चालू आहे म्हणून आता हीटरमुळे लवकरात लवकर सर्व कामे होत आहेत जसा पाणी गरम कराय झाला तर दोन मिनटात पाणी गरम होऊन जाते काही म्हणजे त्याच्यात शंका नाही आणि असे प्रत्येकच म्हणजे इलेक्ट्रिक वस्तूने लवकरात लवकर कामं होत आहेत त्याच्यामुळे दैनंदिन जीवनाची खूपच लोकांची वेळ वाचून राहिली आहे आणि सर्वांचे कामं कसे चांगले री योग्यरितीने होत आहेत नाहीतर पहिलेच्यासारखा जर असंच राहिला असतं तर पूर्ण म्हणजे अपडेट नाही झाला असता जे आत्ताची जनरेशन म्हणून ते आता चांगले म्हणजे सोयीस्कर चांगले बाबी आले आहेत म्हणून त्यामुळे व्यक्तींचे कामं खूप लवकरात लवकर होत आहेत